धाराशिव जिल्ह्यामध्ये पर्यटनस्थळ म्हणून आपल्याला तुळजापूरचं नाव आवर्जून घ्यावंच लागेल तळजापूरची देवी ही महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे आणि महत्त्वाची गोष्ट आपल्याला पर्यटनमध्ये आपण गेल्यानंतर त्या क्षेत्रामध्ये आपल्याकडं बऱ्याच गोष्टी अशा आहेत की ज्या अस्वच्छ आहेत तिथली ती मंदिराची बा बाजूचा परिसर असेल महत्त्वाची गोष्ट आहे तितली साफसफाई असेल किंवा जे भिक्षा मागतात लोक त्या लोकांना पण तिथं खरंं तर तिथं बसू द्यायलाच नाही पाहिजे कारण लोक हे आपल्या महाराष्ट्रामध्ये आपल्या तुळजापूरच्या देवीसाठी खास बाहेरच्या राज्यातून येतात खास ते दर्शन करण्यासाठी येतात आणि बऱ्याच वेळेस पुजारी पण त्यांना चांगली वागणूक देत नाहीत परंतु आपण येणाऱ्या बा बाहेरच्या भाविकांना आपण चांगली वागणूक दिली पाहिजे त्यांना देवीबद्दलची माहिती सांगितली पाहिजे आणि तसंच आपल्या बाजूला छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातला ऐतिहासिक किल्ला आहे नळदुर्गचा तिथं पण त्या किल्ल्यावर बऱ्याच गोष्टी अशा आहेत की जे आपल्याला अजून करता येतात किल्ल्याचा बऱ्याचसा भाग ढासळळेला आहे निसर्गाचं सौंदर्य खूप चांगलं आहे तिथं नदी पण आहे शेजारी आणि महत्त्वाची गोष्ट छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातल्या बऱ्याच गोष्टी आहेत तोफ वगैरे आहेत तिथं परंतु पाहिजे तसं त्या पद्धती ना आपल्या धाराशिव जिल्ह्यातील नळदुर्ग जो आहे तिथं जतन केल्या जात नाही आणि महत्त्वाची गोष्ट आहे पर्यटनस्थळामध्ये आपल्याला तिथं स्वच्छता करता येईल बाकीचे हे जे लोकं येऊन प्लास्टिक चे वगैरे ज्या गोष्टी असं त्या निसर्गाच्या सौंदर्यामध्ये जे घाण करतात त्या व्हायला नाही पाहिजे ते आवर्जून आपण त्या गोष्टीकडं लक्ष दिलंच पाहिजे आपण